आमच्या भागातून तर राजकीय पक्ष म्हटलं तर बीजेपी आणि कॉँग्रेस त्यामध्ये जसं मदन एरावरा मानिकराव ठाकरे आहे हे लोक आहेत पण काय होतात आम्ही ज्यावेळी त्यांच्याकडे विषय मांडतो नागरिक म्हणून तर ते फक्त हो म्हणतात पण त्याचा काही पाठपुरावा करत नाही किंवा त्याचा बरं काही निर्णय घेत नाही बस सांगतात की आम्ही सरकारला पाठवला आहे त्याचं होईल आज होईल उद्या होईल बस असे टळवा टाळाटाळण्याची उत्तरं देतात आणि त्यांचा काही जास्त फायदा होत नाही आणि आजही बघा इतके मोठमोठे नेते आमच्या शहरात आहे पण आजही यवतमाळ शहर हे मागे पडलेला आहे की त्यामध्ये असं क डेवलप झालेलं नाही त्यामुळे त्यांचा काही जास्त फायदा होत नाही